मी माझ्या राज्याच्या बाहेर कधी प्रवास केला नाही त्यामुळे मला एवढा चांगला काय म्हणतात ते प्रवासाचा अनुभव नाही आहे पण मी आमच्या इकडच्या जवळजवळच्या गोष्टी खूप एक्सपिरीयन्स केल्या आहेत म्हणजे अनुभवलेल्या आहेत आणि त्यातील मी सांगायला गेलं तर भरपूर अशा गोष्टी आहेत पण मला माझ्या राज्याच्या बाहेर जाण्याची खूप इच्छा आहे कारण स्वतःच्या राज्यापेक्षा दुसऱ्याचं रा दुस दुसऱ्याच्या राज्यामध्ये जाऊन बघणं तिकडे कसं कल्चर आहे तिथे काय केलं जातं ह्या गोष्टी बघणं खूप चांगलं असतं दुसऱ्याचं कल्चर कल्चरमध्ये जाऊन ते कल्चर कसं फॉलो करतात त्यांच्या कल्चरमध्ये कसं राहणीमान आहे कसं खाण्याच्या खाण्याच्या पद्धती आहेत हे बघायला मला खूप आवडेल आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी दुसऱ्यांच्या राज्यात राज्य म्हणजे चांगलं प एक सिलेक्ट करून तिकडे मला फिरायला खूप आवडेल